हो मी फळभाज्या फळभाज्या आणि पालेभाज्या वगैरे लावायचा प्रयत्न केलेला आहे मी आम्ही शहरी माणसं त्याच्यामुळे आम्हाला काही शक्य होत नाही परंतु मी माझ्या बालकनीमध्ये मी अननसाची लागवड केली होती पण काही कारणामुळे त्याचं मला ब काही ब खात्याचं प्रमाण किंवा काही त्याचं कसं काय करायचं तेच मला माहिती नसल्याने तो माझा प्रयत्न सफल झाला नाही दुसरी गोष्ट आम्ही ज्यावेळी तिथे आम्ही ऑफिसमध्ये तिथे कंपनीमध्ये मी काम करायचो तिथे आम्ही काकडी पडवळ वगैरे हे पदा या भाज्या आम्ही लावल्या होत्या आणि त्याला आम्ही मशागत करतो आम्ही खत घालून पाणी वगैरे वेळच्या वेळ त्याची मशागत करून तण वगैरे काढून आम्ही व्यवस्थित त्याची आम्ही उत्पन्न काढलं होतं काकडी आणि पडवळ तरी ह्या अनुभवातून म्हणजे ह्याला आम्ही जे खत घातलं होतं ते आम्ही शेणखत सेंद्रिय खत वगैरे अशी खतं आम्ही घालून त्याला तेही वापर केला होता या अनुभवातून मला पण नवीन अनुभव मिळाला की आपण ही शहरी जरी असलो तरी ह्या आवडीतून किंवा छंदातून आपण विविध काही करू शकतो